उत्तर भारतात समुद्र किनारपट्टी कमी असल्यामुळे तिथे उष्ण हवामान आहे त्या आणि तिथले पोशाख व तिथे मु मुख्यतः राजस्थान पंजाब असे स्टेट्स असतात तिथे मुख्यतः घागरे किंवा चुडीदार असे पेहराव केले जातात तिथे मोस्ट तिथे जास्तीत जास्त भा रु पराठे रोटी पनीर असे खाद्यपदार्थ खाल्ले जातात त्याच्या व्यतिरिक्त दक्षिण भारतात मुख मुख्यतः मासेमारीवर त्यांचं अन्न असल्यामुळे तिथे भात मासे आम भाज्या आमट्या असे डाळ असे प्रतकार असतात इथे क एक उष्ण दमट हवामान असल्यामुळे तिथे क पोशाख ही साडी धोतर किंवा लुंगी असे असतात त्याच्यानंतर इथे उत्तर भारताला आपल्या खूप बर्फाळ प्रदेश लाभलेला आहे किंवा तिथे खूप उष्ण प्रदेश लाभलेले आहेत राजस्थान सारखे त्याचप्रमाणे तिथली ऐतिहासिक दाक्षिण्य तिकडे खूप जास्त आहे उत्तर भारतातही समुद्र किनारपट्टी खूप उत्तम लाभलेली आहे आणि प्रत्येक प्रत्येक आता महाराष्ट्राचं सांगायचं तर तिथल्या पुरणपोळ्या किंवा तिथली लोककला प्रसिद्ध आहे तसं नृत्य प्रकार दोन्हीकडचे प्रसिद्ध आहेत म्हणजे उत्तर दक्षिण उत्तर भारतात गेला तर कथ्थक आहे दक्षिण भारतात भरतनाट्यम कुचीपुडी असे विविध नृत्यप्रकार आहेत आपला पूर्ण भारतच लोककलेने समृद्ध आहे उत्तर भारतात जास्तीत जास्त हिंदी वगैरे बोलणारे आणि दक्षिण भारतात कन्नड बोलली जाते मराठी बोलली जाते उत्तर भारतात पंजाबी पण बोलली जाते आणि उत्तर भारत आणि दक्षिण भारत ह्याच्यात फक्त हवामानाचा किनारपट्टीचा बोलीभाषेचा फरक पडतो पण सगळ्यांचा जीस्ट आहे तो भारतच आहे